मी गेली बरीच वर्ष म्हणजे जवळ पाच वीस एक वर्ष योगासनं करते आहे एकट्याने करते आहे ग्रुपमध्ये करते आहे क्लासमध्ये करते आहे मुलांना शिकवताना करते आहे तर माझा अनुभव असा आहे की एकट्यानं जेव्हा आपण योगासनं करतो तेव्हा अर्थातच कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं नीट होतं आणि आपल्याला काही करून बघायचे असतील स्वतःवरती प्रयोग तर ते करता येतात कारण मी अयंगार पद्धतीनं योगासनं करत असल्यामुळे ब्रिधिंग आपलं इन आऊट आणि त्याच्यावरती सगळा विचार करणे ब्रेन सेल श्वास कसा येतो कसा जातो तर ह्यासाठी खरंतर एकट्याने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं पण जोडीदाराबरोबर किंवा ग्रुपमध्ये किंवा अयंगार इन्स्टिट्यूटमध्ये क्लासमध्ये म्हणजे एक पन्नास माणसांच्या मध्ये आसनं केली तर त्याचा फायदा असा होतो की एकतर आपली पोझिशन चुकते आहे का हे आपल्याला बरेचदा कळत नसते तर ते शेजारच्याला समोरच्याला कळत असते तर ती पोझिशन करेक्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्याला एकट्याला योगासनं करायचा कंटाळा येतो आपल्याला आपल्याला तेवढं मोटिवेशन किंवा ऊर्जा आपल्यामध्ये किंवा तेवढं करण्याची आपली प्रेरणा कमी पडते की सकाळी मी सातला करायचं ठरवलं तर एकटीच असेन तर असं वाटतं जाऊदेत पण नाही कोणीतरी माझी मैत्रीण येणार आहे किंवा क्लासमध्ये करायचं आहे तर मग आपल्याला जरा उत्साह येतो आणि मग आपण छान त्या सगळ्या ग्रुपबरोबर योगासनं आपण करू शकतो दुसरं आणखी एक असं वाटतं की सगळ्यांच्या गटामध्ये योगासनं केल्यामुळे एकमेकांचे प्रश्न पण समजतात की चला बॅक पेन आहे तर मग आज बॅक पेनवरची किंवा पाठीच्या दुखण्यावरची आसनं आपण करूया तर अशी एकत्रित केली जातात किंवा एखाद्याला समजा घोट्यामध्ये काहीतरी पायाच्या होतं आहे तर मग गटामध्ये आसनं करताना मग त्या घोट्यावरची आसनं केली जातात तर घरी कसं होतं मला समजा काहीच होत नसेल तर मी माझ्या माझ्या डोक्याने फक्त सराव करत राहते आणि गटामध्ये सराव केला तर इतरांना सुद्धा काही जर आर म्हणजे शरीरातले प्रश्न असतील काही दुखत आहे खुपत आहे असेल किंवा बी पी आहे किंवा आणि काय डायबेटीस आहे तर गटात आसनं केली तर कधीतरी असं होतं की चला आज बी पीवरची आसनं करूया भले मला बी पी नसेल पण मग फॉरवर बेंड्सची आसनं आपण करू शकतो मग बी पीची ती आसनं तर हे समजून घेणं थेरपिटिक योगा ज्याला म्हणतात ते समजून घेण्यासाठी मला असं वाटतं गटामध्ये आसनं करण्याचा चांगला उपयोग होतो आणि जरूर करावा म्हणजे एकट्याने तर करावाच पण गटामध्ये पण जरूर सराव करावा आपली योगासनं करण्याची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी खरंतर गटाचा अतिशय उपयोग होतो आणि स्वतःमधले काय म्हणू करेक्शन स्वतःमधल्या चुका नीट करण्यासाठी पण उपयोग होतो जरूर करून बघायला पाहिजे